हां बोला स नमस्कार नमस्कार बोला कशाचं हां नाही सर आम्हीही गॅस वापरतो ना टाकी आपण गॅसवर सबसिडी वगैरे आहे सर

परंतु आता शासनाने गॅस दिलेले आहेत त्यामुळे त्या गॅसमध्येच गॅसचाच उपयोग घ्यावं लागेल ना त्याच्यात सबसिडी येणार आहे पुन्हा आता वर्षाला तीन गॅस मोफत आहेत हां बरोबर आहे ना तुमचं हां बरोबर आहे हो काय पण आमच्या इकडं आमच्या भागामध्ये तेवढं ग्या द्यायचं नाही आहे सध्या गॅस सबसिडीचा वापर जास्त आहे बरं बरं बघू कनेक्शन घेऊन एखादं जमलं तर एखादं घेऊ आता तसेही आमचे काय भक्ती नाही पण तुम्ही म्हटल्यामुळं बघू तुमच्यावर विश्वास ठेव

ठीक आहे चालतं आहे तर हो हो या